सर वत्सल सुपर मार्केट का सर सूर्यवंशी बोलतो आहे म्हणलं तर थोडं सामान पाहिजे होते ओ साखरेचा भाव काय चालू आहे सर आ ऑफरमध्ये काय सुपर मार्केटमध्ये भरपूर काय ऑफर आहे बरं बरं बरं एक आपल्याला पाच किलो साखर पाहिजे लिहून घेता का सर मी बाहेर आल्यानं सामान काढून ठेवा मी घेऊन जाईल पाच किलो साखर एक मी दोन घंट्यामध्ये येईल चालेल आपल्यापाशी आपल्यापाशी सर ते बॅटसुद्धा आहे का सर ते मच्छर मारायची अच्छा अच्छा बरं बरं अजून काय काय आयटम आहेत सर आपल्या सुपर मार्केटमध्ये अच्छा हा हा इलेक्ट्रॉनिक्स आयटम जी आहेत त्याच्यामध्ये काही नाही म्हणजे जसं की आपल्याला गिफ्ट वगैरे देण्यासाठी काय आहे का हा हा हा अच्छा प्र प्रेम प्रेम किती पासून स्टार्टिंग सर ठीक आहे ठीक आहे नाही प्रेम कितीपासून स्टार्टिंग आहे तरी काही अ अंदाज अच्छा अच्छा अच्छा नाही नाही आम्ही तर येणारच आहे तरीबी स्टार्टिंग आणि एंडिंग किती असणं म्हणजे कमीत कमीत जास्तीत जास्त घेईन तसं आहे म्हटलं हा ना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक अच्छा अच्छा अच्छा अच्छा आता मग इलेक्ट्रॉनिक्मध्ये करंटमध्ये बरंच आहे चांगलं ठीक आहे ठीक आहे थँक्यू मारतो मी एक चक्कर ठीक आहे ठीक